मी फोटो चांगले करन्यासाठी एडिटर ॲप वापरते त्यात म्हनजे अशे फोटो चांगलेपन निगतात अनखीन ते फोटोमधे आपल्याला काही मनजे कलरचा प्रॉब्लेम की आ आपल्या स्कीनवर डाग वगरे असंन चेहऱ्यावर काही तर ते पन आपन त्यानी एडिट करून मनजे काडून टाकू शकतो अनि एडिटर ॲपने मनजे चांगले बनते आपले फोटोपन अंखीन मनजे फोटो अशे चांगले दिस् दिसायलापन चांगले वाटते अनि छान राह दिसतेपन फोटो आनि ते काडायलापन खूप सोपे अन् एडिटर ॲप यूज करनंपन खूप सोपीये त्याच्यातून फोटो काढनं मनजे एडिट करनं ते पन खूप सोपी आय अनि छान छान फोटो वाटतात एडिट केल्यावरपन आपले